डॉक्टर बाबासाहेब आम आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला तेव्हा म्हणजे म महार लोकांना किंवा दलित लोकांना पाणी पिण्याची सुद्धा परमिशन नव्हती या सत्याग्रहामुळं कसं दलितांना पाणी पिण्याची परमिशन भेटली आणि त्यानंतर काळाराम मंदिराचा सुद्धा सत्याग्रह महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि तेच त्या मंदिरात जाण्याची सुद्धा परमिशन भेटली